माझी आवडती बाईक ही रॉयल एन्फिल्डची कॉनटिनेंटल जी टी आहे कॉनटिनेंटल जी टी सिक्स फिफ्टी हे बाईक मला खूप जास्त आवडते कारण त्या गाडीचे जे फीचर्स आहे त्या फीचर्समुळे ती गाडी मला अत्यंत आवडते आणि रॉयल एनफिल्ड हा एक ट्रस्टेड ब्रँड असल्याकारणाने मला त्या गाडीवर संपूर्ण भरवसा आहे त्यानंतर माझ्या मालकीची सध्या गाडी आहे पल्सर वन फिफ्टी ती माझी नसून ती माझ्या वडलांची आहे आनि मी सध्या तीच वापरतो आहे पल्सर गाडीसुद्धा ही एक चांगली गाडी आहे आणि सुखदायक प्रवासासाठी खूप मोठ्या प्रमाणात पल्सर या गाडीचा वापर केला जातो महाराष्ट्रात पोलीसवर्ग जो आहे त्या पोलीसवर्गात पल्सर बाईकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो व पल्सर बाईक वापरण्यामागचे कारण ती गाडी खूप जास्त वेगाने धावते पल्सर ही गाडी बजाज कंपनी जी असून ती ही गाडी मला खूप जास्त आवडते आणि जर माझ्या ड्रीम बाईकचा विचार करतो म्हटलं तर ड्रीम बाईक ही माझी बी एम डब्ल्यू एक्स फिफ्टी एट ही आहे त्या गाडीमध्ये बी एम डब्ल्यूचं खूप मोठ्ठं पावरफुल इंजीन आहे आणि ती बाईक मला खूप जास्त आवडते ती बाईक आवडण्यामागचे कारण असे की पहिली गोष्ट तर ते बी एम डब्ल्यू या मोठ्या ब्रँडची गाडी आहे दुसरी गोष्ट त्या ब्रँडच्या हिशेबाने ती गाडी खूप कमी पैशात मिळते आणि लांबच्या प्रमा प्रवासासाठी ती गाडी खूप आ आरामदायक असल्याकारणाने ती गाडी मला खूप जास्त आवडते आणि ट्रीपला जायसाठीसुद्धा आपण बी एम डब्ल्यूच्या त्या गाडीचा वापर करू शकतो तसेच ती गाडी खूप आरामदायक आहे